देशामध्ये तालुका पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर जे रुग्णालय आणि वैद्यकीय सेवा आहेत ह्या खूप लोकांना परवडण्यासारख्या आहे आणि सुलभ झालेल्या आहेत त्यामध्ये जे सरकारी योजना आहेत जसे महात्मा गांधी योजना आभा योजना ह्या ज्या योजना आहे ह्यामध्ये आपल्याला चार ते पाच लाखापर्यंत जे मोफत इलाज आपला इथे केल्या जातो आणि औषध वगैरेसुद्धा इथे आपल्याला कमी पैशात किंवा फ्रीमध्ये उपलब्ध करून दिल्या जाते आणि जे कोविडचे जे महामारीची जी साथ आली होती त्यामध्येसुद्धा ह्या रुग्णालय किंवा वैद्यकीय सेवा यांनी क खूप चांगला पार पाडलेल्या आहेत ह्या गोष्टी ज्या कोविडमध्ये झाल्या होत्या त्यामध्येसुद्धा त्यांनी भरपूर लाभ दिलेला आहे लोकांना आणि आमच्या भागामध्ये जी जे ग्रामीण लोकांमध्ये जे सध्या जे दवाखान्याच्या ज्या गोष्टी उपलब्ध नाही आहे जसं की ग्रामीण भागामध्ये मोठे मोठे हॉस्पिटल्स नाही आहे त्यांना कोणतेही काही इलाज करण्यासाठी शहरामध्ये यावं लागते तर सरकारने जे ग्रामीण भागामध्येसुद्धा हे ज्या योजना आहेत किंवा मोठेमोठे हॉस्पिटल्स हे बनवायला पाहिजे